रेखाटन करताना मुलांची कल्पनाशक्ती कशी वाढते तर खरंच मी आज एवढी मोठी असताना मला ही रेखाटन करताना लेख खूप आवडतं खूप छान वाटतं सरळ उलट्या ला पेन्सिलचे वेगळे वेगळे आकार पेन्सिलने वेगळे वेगळे शेड करणं लहान मोठी समांतर किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते करय करत राहणं लहान मुलांच्या हातांना ती सवयही होते आणि त्यांना एखादा आकार आपण दाखवला त्या खरंच त्यांना स्वतःहून इतके छान छान करतात माझी पुतणी स्वतः कलक रंग करते तिला पण हे असं बसवलं एका जागी आणि तिला ते करून दिले की ती त्याच्यातून वेगळे वेगळे खूप छान चित्र काढायचा प्रयत्न करते एका रेषेतून दुसरी रेषा किंवा ती जोडून त्याच्यामधून काय वेगळं होईल किंवा चार रेषा काढून त्याच्यातला आकार कसा वाढवता येईल त्याच्या आजूबाजूला काय काढता येईल असं खूप छान छान बनवता येतं असं काहीतरी आजकालच्या मुलांना मोबाईलशिवाय हे देता आलं पाहिजे आणि त्यांच्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढेल असं वाटतं खरंच हे छानच आहे सगळं छान